आमच्या इथे वेगवेगळी सामग्री म्हटली म्हणजे सण वगैरे राहयला तर पुरणपोळी भजी पापड आणि वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि ते प्रत्येक सणाला वेगवेगळे पदा पदार्थ असतात उदाहरणार्थ गटारी अमावस्या वगैरे हे राहिलं तर नॉनवेज बनवतात नॉनवेजमध्ये म्हणायला गेलं तर मासे आहेत माश्यांमध्ये पण भरपूर प्रकार आहेत पॉपलेट पॉपलेट म्हटली तर ती फ्राय करून अतिशय छान लागते बांगडा आहे सुरमई आहे अशा अनेकशा शाकाहारी समुद्री पदार्थ पण आपल्याकडे व्यवस्थित आहेत आणि त्याच्यात पण वेगवेगळे बनवतात लोकं कारण आगरी कोळी लोकं म्हटलं तर त्यांच्यात डाळ मुंडी बांगडा फ्राय त्यांचा बनवण्याचा पध्दत पण थोडी वेगळी आहे आणि कोकणा साईटला गेले कोकण साईटला तर तिथे प्रत्येक भाजीमध्ये खोबरं टाकून बनवतात त्याच्यामुळे ते सर्व ठिकाणची पध्दत वेगवेगळी आहे आणि सामग्री पण वेगवेगळी आहे त्यामुळे त्याची टेस्ट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी येते